हॅलो हां मी समिरा प्रभू बोलते आहे मला ते माझ्या पासपोर्टचं नूतनीकरण करायचं होतं हां हां बरोबर काय झालं आहे मला एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून एक नोकरीचा प्रस्ताव आलेला आहे आणि मला म्हणजे लवकरात लवकर हे नूतनीकरणाचं काम संपवायचं आहे हां बरोबर बरोबर हो आणि पासपोर्टचं नूतनीकरण करणं मला खूप गरजेचं आहे कारण ही संधी माझ्यासाठी एकदम सोनेरी संधी आहे असं म्हटलात तरी चालेल कारण ह्या संधीची मी खूप दिवस वाट बघत होते आणि ते केवळ ते पासपोर्ट माझा नूतनीकरण नसल्यामुळे ती संधी माझ्या हातातनं जाऊ नये असं मला वाटतं अच्च हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग मला काय काय करायला लागेल म्हणजे हे पासपोर्ट नूतनीकरणसाठी कोणकोणती कागदपत्रं लागतील मला यायला लागेल तर ती वेळ वगैरे कशी असेल हां आणि ते सगळे तुम्ही पुन्हा सगळी माहिती भरून सगळं असं घेणार का मला म्हणजे काय काय कागदपत्रं लागतील ते एकदा जर कळलं असतं तर मी त्या अनुषंगाने माहिती घेऊ शकले असते म्हणजे तशी तयारी पण केली असती मी माहिती घेऊन तर मला जरा मार्गदर्शन केलंत तर बरं होईल